आम्ही वैयक्तिक स्वच्छता खूप ठेवतो आणि पौष्टिक आहार खातो वेळोवेळी पालेभाज्या खातो फळे खातो आणि निरोगी शरीर ठेवासाठी पौष्टिक आहाराची कशी गरज हाय तसंच पाण्याचीसुद्धा खूप सारी गरज आहे आम्ही खूप साऱ्या प्रमाणात पाणीसुद्धा पितो आणि घरातलं वातावरणसुद्धा अनुकूल ठेवतो घराची स्वच्छता आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता आणि लहान मुलांनासुद्धा व त्याची वैयक्तिक स्वच्छता आम्ही नीटनेटकेपणाने ठेवतो आणि आमच्या आजूबाजूच्या परिसरात एकदोन वेळा असा धूर करून स्थानिक वातावरणसुद्धा म्हणजे धुपट करून ते वातावरण कसं बाहेरचे मच्छरं गेले पाहिजे असं धूर करून ते आम्ही हे करतो आणि वातावरणात थोडाफार बदल कर होते